माझा आवडता खेळ फुटबॉल आहे हा एक सांघिक असा खेळ आहे की सर्व खेळाडूंमध्ये उत्कृष्ट ताळमेळ असावा लागतोच आणि वैयक्तिक क्षमता उच्च असावी लागते तो एक वेगवान आणि भान हरपून टाकणारा खेळ आहे अशा खेळात मातब्बर असलेला अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सी माझा आवडता खेळाडू आहे मेस्सीमध्ये फुटबॉलसाठी आवश्यक असले सर्व गुण आहेतच शिवाय तो एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेला खेळाडू आहे आणि प्रत्येक वेळी त्याचा खेळ पाहताना मी व माझ्यासारखी लाखो करडो प्रेक्षक वेड्यासारखी जल्लोष करत असतात आणि प्रत्येकवेळी त्याच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा गोलमध्ये इतक्या सफाईने आणि सहजपणे फुटबॉल यशस्वी ढकलतो तेव्हा तर सारेजण मेस्सी मेस्सी असा नारा देत असतातच आणि तरीसुद्धा तो स्वतः अतिशय शांतपणे नम्रपणे कौतुक स्वीकारत असतो आणि म्हणूनच मला तो खूप आवडतो तसेच मेस्सी आणि दुसरा एक प्लेयर आहे की रोनाल्डो ह्या दोन्ही प्लेयरमध्ये कायम तुलना केली जाते परंतु ह्या खेळामध्ये तुलना करण्यापेक्षा हा खेळ कसा खेळला जातो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक खेळाडू एकमेकांचे मित्रच असतात कारण प्रत्यक्षात ज्यावे त्यांना विचारल्या जाते की तुम्हाला कोणता प्लेयर आवडतो त्यावेळी ते एकमेकांचे कौतुकच करत असतात त्यामुळं ह्या दोघांच्या तुलना करण्यापेक्षा ते दोन प्लेयर कसे खेळतात हे बघणे खूप महत्त्वाचे हा तसेच मेस्सी ह्या प्लेयरची आधीच्या काळामध्ये दिग्गज असलेला प्लेयर मॅरॅडोना ह्या बरोबर तुलना केली जाते कारण तो अतिशय सेम पद्धतीनं मॅराॅडॉनासारखेच खेळ खेळतो असेसुद्धा म्हणले जाते कारण त्याच्यामध्ये जी क्षमता होती मॅरॅडॉनामध्ये जी क्षमता होती ती क्षमता आत्ता सध्या मेस्सीमध्ये आहे असे म्हणले जाते आणि एक गोष्ट अशी आहे की मेस्सीने अवघ्या वयाच्या एकवीसाव्या वर्षामध्ये बॅलं डीऑर हा महत्त्वाचा असा पुरस्कार जिंकलेला होता आणि आत्तापर्यंतच्या ह्या इतिहासामध्ये आ अशा प्रकारचा पुरस्कार मॅराडोनानी जिंकलेला होता त्यामुळे हे दोन प्लेयर असे आहेत की त्या दोघांनीच वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षामध्ये हा खूप मोठा पुरस्कार मिळवलेला आहे